आता आमच्याकडे साहित्य नसते असं नाही कारण आम्ही दर महिन्याला ते भरतोच पण कधीतरी वेळ कमी असतो आता नाश्ट्याच्या वेळेस जर वेळ वगैरे कमी असला तर दडपे पोहे बनवले जातात आता ते म्हणजे असे थोडेसे पोहे भिजवून घ्यायचे त्यात चिरलेला कांदा टोमॅटो थोडीशी कोथिंबीर लिंबू साखर हे सगळं टाकून त्याला छान अशी जिरे मोहरीची फोडणी दिली जाते आता जर आता हे आपण जेवणाला तर जेवू नाही शकत जर कधी जेवणाला वेळ कमी असेल तर तेव्हा असं डाळ भात भाजी चपाती बनवण्याचा इतका वेळ नसेल तर खिचडी करायची भाताची खिचडी म्हणलं की लगेच सोपी आणि सरळ त्यात जिरे मोहरीची फोडणी थोडेफार खडे मसाले कांदा छान परतून घेतला आणि तांदूळ धुतलेले टाकले की झालं तीन शिट्ट्या घेतल्या की आपलं जेवण तयार तर असं असे सोपे पदार्थ आणि पटकन वेळ न घेणारे पदार्थ आमच्याकडे केले जातात